बुलडाण बुलढाणा जिल्ह्यात राहण्यासाठी स्थानिक पर्याय म्हणजे हॉटेल्स गवर्नमेंट होस्टेल आश्रम पोलीस काॅटर लाॅज सर्विस अपारमेंट इत्यादी उपलब्ध आहे राहण्यासाठी व गृहनिर्माण व्यवस्थेसाठी जसंच लहान घरांसाठी भाडी द्यावी लागतीत तरी दोन अडीज हजार ह्या सिंगल रूमसाठी दोन अडीच हजार रुपये भाडं हे द्यावं लागतात तसेच बाहेरून येणार जी व्यक्ती असतात गृहनिर्माण जसंच बाहेरून येणार जी व्यक्ती त्यांचा गरजा पुरवण्यासाठी त्यांचा पाटटाईम जॉब म्हणजे इथे बुलढाण्यामध्ये पाट्टाईम पार्टटाईम जॉब करण्यासाठी ट्रेंडस् माॅल तसेच रिलायन्स रिटेल माॅल आहे जसं भगीरत कारखाना आहे एम आय डी सी आहे तसेच इथं राहण्यासाठी त्यांना हॉटेल्स कृष्ण हॉटेल तसेच साई रेसीएलसी आपलं भरपूर अशा नक्षत्र अपार्टमेंट भरपूर अशा हॉटेल आहेत